जन्मलेल्या जन्मल्या बाळ आम्ही आमच्या घरच्या सर्व व्यक्तींना परिवारांना नातेवाईकांना सगळ्यांना अगोदर सांगतो की आम्हाला बाळ झाले आहे म्हणून आणि त्याची एक दोन दिसांना त्याच्या मम्मीला आणि त्याला सुट्टी झाल्यावर घरी आणतात घरी आणल्यानंतर त्याला सर्वजण पाहायला येतात पाहाय येणं झाले तर त्याचं तसंच महिन्या आणि महिन्याने पहिला महिना झाला त्याचा वाढदिवस साजरा केतो दुसरा महिना झाला प्रत्येक महिनी अशी अकरा महिनी बड्डे साजरा केला जातो तसंच त्याचा बड्डेसुद्धा साजरा केला जातो त्याचं नाव आणल्या घरी आणल्यावर त्या असं पुन्हा बारसं केलं जातं त्याचं नाव ठेवताना त्याला घुगऱ्या घुगऱ्या करतात खायला त्याला काही नातेवाईक कपडे आणतात दाग दागिने आणतात पुन्हा त्याचं नाव पुन्हा ते सांगतात चांगलं त्यांनी आयुष्यासाठी चांगलं घडावं म्हणून त्याला काही आशीर्वाद सुद्धा देतात त्या च्या